फोटोग्राफी ही एक सामाजिक आणि पर्यावरणीय समस्यांबद्दल आपल्याला जी जागरूकता आहे ही जागरूकता निर्माण करण्यासाठी एक प्रभावी माध्यम ठरलेला आहे आता आपण पाहतो की फोटो हे थेट मनावर परिणाम करत असतात आणि आपल्या ज्या भावना आहेत ह्या भावना पण ते जागवत असतात उदाहरणार्थ प्लास्टिक जे आहे या प्लास्टिक प्रदूषणामुळं सागरातील प्राणी जे आहे ते कसे बाधित होतात याचं एक चित्र दाखवणारा जो फोटो असतो हा लोकांना अधिक जागरूक त्या ठिकाणी करत असतो गरीब वस्तीमध्ये असणारे जे लोक असतात या वस्त्यातील त्यांची जे लोकांची जीवनशैली आहे जे त्यामध्ये असणारे जे बालकामगार असतात त्या वस्तीमध्ये असणारे किंवा महिला अत्याचार यासारख्या सामाजिक मुद्द्यावर आपलं जे लक्ष आहे हे लक्ष वेधण्यासाठी डाकुमेंटरी किंवा जी फोटोग्राफी आहे या फोटोग्राफीचा वापर त्याच्यामध्ये केलेला असतो जसं की आता जंगल तोड हवामानाचा जो बदल घडत असतो हवामानामध्ये जो बदल घडतो किंवा पाण्याची कमतरता यासारखे जे पर्यावरणीय ज्या समस्या आहेत तर या समस्यांचं एक चित्रण या लोकांमध्ये जे असणारी संवेदनशीलता आहे ही संवेदनशीलता त्यामुळे वाढतं वाढं वाढते आणि अशा फोटोंना जे प्रदर्शन असतं या प्रदर्शनामध्ये मांडून जे सोशल मीडिया आहे या मीडियावर शेअर करून किंवा जे शैक्षणिक उपक्रम असतात या शैक्षणिक उपक्रमामध्ये वापरून त्याठिकाणी आपल्याला जनजागृती करता येते आता जी फोटोग्राफी आहे या फोटोग्राफीमधून केवळ सौंदर्यच नाही तर सामाजिक जो बदल आहे तो बदल घडवायचा आहे आपल्याला या घडवण्याची ताकतही त्यामध्ये असते